मी मला मनोरंजनाची खूप आवड आहे मी सकाळी फिरायला पण जाते आणि मला पर्यटन स्थळ बघायची पण खूप आवड आहे त्याच्यामुळे ह्या मंदिराला पण जाते त्या म्हणजे जेणेकरून माझा व्यायाम पण होईल आणि माझं मनोरंजन पण होईल तसेच मी शाळेतल्या मुलांनासुद्धा शारीरिक आणि मानसिक कसा व्यायाम करायचा किंवा फिरायला कसं हेचे पण महत्त्व मी सांगून देते त्या मुलांना जेणेकरून त्यांचंही मनोरंजन खूप छान होतं फिरायला वगैरे नेल्यामुळे त्यांनाही आवड लागते की शारीरिक व्यायाम पण होतो त्यांचा आणि आवड पण निर्माण होती की आपल्याला फिरण्याची पण त्यांना हे असल्यामुळे आवड असल्यामुळे व्यायाम पण भरपूर होतो त्यांचा आणि मला टी व्ही वगैरे पण सिरियल पण बघायला खूप आवडते ह्यातून पण मी मनोरंजन करते आणि मला गाण्याची पण खूप आवड आहे त्याच्यामुळे मी गाणे पण खूप म्हणते ह्याच्यातूनही माझे मनोरंजन पूर्ण करते